महिलांना कोणत्या आव्हानांना रोजच तोंड द्यावं लागतं हा प्रश्न खरंं तर महिलांनाच विचारायला हवा जी स्त्री किंवा महिला संसारी आहे घर सांभाळून जी नोकरी करते त्या महिला रोजच आव्हानांना तोंड देत असतात असं मला वाटतं कारण घरातलं सगळं आवरून त्यांना बाहेर पडायचं असतं मग लहान मुलं असतील तर त्यांचं त्यांचे आंघोळ आहे त्यांना खाऊ घालून शाळेत पाठवायचं आहे घरात कोणी वयस्कर माणसं असतील तर त्यांची औषधपाणी त्यांची पथ्यं हे सगळं बघून म्हणजे या सगळ्याची तयारी करून महिलांना आपल्या कामाला जावं लागतं त्याचबरोबर ज्या महिला पूर्णवेळ गृहिणी आहेत त्यांना तर अनेक आव्हानं आहेत म्हणजे सगळंच बघायचं आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळीच कामं त्यांना करावी लागतात आता भारतीय स्त्रियांची समाजातली भूमिका इतक्या वर्षांमध्ये कशाप्रकारे बदलली असा प्रश्न जो आहे तर पूर्वीच्या भारतीय स्त्रिया ज्या होत्या या फक्त गृहिणी होत्या म्हणजे अगदी पूर्वी तुम्ही बघितलं तर चूल आणि मूल एवढंच त्यांनी बघायचं असा घरातला नियम असायचा म्हणजे समजा चार पुरुष मंडळी बैठकीच्या खोलीत बसली असतील तर त्या महिलांनी बाहेरसुद्धा यायचं नाही पुरुषांच्या समोर त्या आल्या तर तोंडसुद्धा उघडायचं नाही आपली मतं मांडायची नाहीत आपली जी काय मतं असतील जे विचार असतील ते घरातल्या इतर महिलांसोबत स्वयंपाकघरात बसूनच त्याच्यावर त्यांनी चर्चा करायची असा तो काळ होता त्यानंतर मग महिला म्हणजे आधुनिक काळामधे महिलांचा वेश बदलला त्याप्रमाणेच हे नियमही बदलले म्हणजे महिला पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या त्यानंतर त्या चर्चांमध्ये सामील होऊ लागल्या आज आपण जर बघितलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे म्हणजे अगदी आता आपल्या भारताच्या माननीय राष्ट्रपतीसुद्धा एक महिला राष्ट्रपती आहेत त्याचबरोबर स लोकसभेच्या अध्यक्षाही महिला अध्यक्षा झालेल्या आहेत म्हणजे इतकं उच्चपद महिलांनी गाठलं आहे अनेक शास्त्रज्ञ आहेत शिक्षक तर आहेतच भारतरत्न लता मंगेशकर आशा भोसले ह्यासुद्धा महिलाच आहेत यांनी यांनी फार मोठं कर्तृत्व केलेलं आहे तर काळानुसार महिला बदलत नक्कीच गेलेल्या आहेत आता भारतामध्ये त्यांना सुरक्षित वाटतं का हा प्रश्न खरं जर त्यांनीच सांगायला हवा काही प्रमाणात बघितलं तर तितकं सुरक्षा महिलांची तितकी सुरक्षा भारतामधे फारच कमी आहे असं मला नक्कीच वाटतं त्यासाठी पुरूषांनी आपला दृष्टिकोण बदलला पाहिजेच त्याचबरोबर महिलांनी आपला वेश आपली नजर हे बदललं पाहिजे ह्यावर मी ठाम आहे आता पुढं असं विचारलं आहे की त्यांना शिक्षणामध्ये आणि कामामध्ये समान संधी मिळते असं तुम्हाला वाटतं का तर नक्कीच वाटतं आजकाल पुरुषांना आणि स्त्रियांना शिक्षणामध्ये आणि कामामध्ये नक्कीच समान संधी दिलेल्या असतात कोणतंही क्षेत्र आता महिलांना वर्ज्य राहिलेलं नाही आहे जसं मी मघाशी सांगितलं की सगळ्या क्षेत्रात महिला पुरुषांबरोबर काम करतायत वैमानिक कितीतरी महिला आहेत सैनिक म्हणजे आपल्या सेनेमध्ये कितीतरी महिला आहेत भारतीय लष्करामध्ये लोकल ट्रेन जे आहेत त्याच्यामध्ये महिला पायलटचं काम करतात लोको पायलटचं त्या सगळ्या क्षेत्रात महिला आहेत त्यामुळे त्यांना नक्कीच समान संधी मिळते असं माझं मत आहे